तसं आवडत्या बाइक्स खूप आहेत हार्ले डेवन्सन आहे आर वन फाय आहे आर आर आहे पल्सरची आहे किंवा रॉयल एनफिल्डची जी टी स साडेसहाशे आहे रॉ रॉयल एनफिल्डची हंटर आहे रॉयल एनफिल्ड क्लासिक ही ड्रीम बाईक आहे कारण ती जुना आणि जुनं मॉडेल आहे त्यामध्ये आहे ट्रिपसाठी म्हणलं तर मग हिमालया आहे किंवा स्पोर्ट बाईक आहेत आणि ट्रॅकिंगसा हिमालयच बेश्ट आहे ट्रॅकिंगसाठी